राज्याला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एक्सपेंस रूम्स साहसी खेळ कुठले आहेत हे मला जास्त माहिती नाही आहे परंतु खेळामध्ये सांगायचं झालं तर कबड्डी खो खो कुस्ती हे खेळ जे आहेत हे खूप लोकप्रसिद्ध खेळ आहेत जे लोकं आवडीने खेळतात